चैत्र महिन्यातील आ पहिल्या महाराष्ट्रातील पहिला सण सुरू होतो चैत्र महिन्यातील गुढीपाडवा गुढीपाडव्याला गुढी उभं करून म्हणजे राम वनवासातून आले म्हणून गुढीचा आपण सण साजरा करतो आणि त्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते त्यानंतर रामनवमी येते आहे रामउत्सव होतो रामजल्माचा उत्सव होतो रावनवमीला पालखी ई सोहळा होतो त्यानंतर हनुमान जयंती त्यादिवशी सकाळी सहा वासता हनुमानजल्म होतो त्यादिवशी हनुमानाचा जल्म झाल्या हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो त्यानंतर आपल्या इथं रक्षाबंधनाचा सण चालू होतो रक्षाबंधन ही श्रावण महिन्यात येते रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक आहे त्याच्यामुळं रक्षाबंधन हा सण आहे नंतर गोकुळाष्टमी श्रीकृष्णाच्या जल्माची कथा आहे गोकुळाष्टमी आ उत्सव साजरा केला जातो आणि बैलपोळा ज्या आपल्या शेतात जे हे आपले बैल जे मेहनत करतात त्यादिवशी आपण त्यांचं हे करतो त्यांचा सण उत्सव साजरा करतो त्याला पुरणपोळीचा नैवेद्य करतो त्यानंतर आपल्या इथं गणपतीचा सण येतो गण गणपती त्या आपण बसवतो लोकमान्य टिळकांनी ही परंपरा चालू केलेली आहे त्यामुळे आपण हा सण सगळ्यांची एकात्मता एकत्र लोक येऊन सगळ्यांचे विचार हे व्हावे म्हणून हे गणपती आपण बसवतो गणपती साजरा करतो नंतर महालक्ष्म्यांचा सण येतो आपला तीन दिवसांचा सप्तमी अष्टमी नवमी तीन दिवस हा उत्सव असतो महालक्ष्मीचा सण करतो आपण आणि आपल्या इथं म्हणजे आणि त्याच वेळेस आपण महालक्ष्मी आणतो घरात दुसऱ्या दिवशी पुरणावरणाचा नैवेद्य करतो आणि तिसरे दिवशी विसर्जन त्याला जा त्या आपण कोल्हापुरी करतो कोल्हापूरहून महालक्ष्मी तीन दिवसांसाठी आपल्या घरी आलेली असते आहे दिवाळीचा सण पहिला दिवस येतो तो धनत्रयोदशीचा येतो त्या दिवशी महिलांच्या म्हणजे पहिलं पाणी म्हणतात नंतर नरकचतुर्दशी कृष् श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून सोळा हजार युवतींची सुटका केली होती नंतर लक्ष्मीपूजन येतं त्यादिवशी आपण महालक्ष्मीची उपासना करतो आणि नंतर पाडवा येतो पाडवा हा आपल्या व् वेळेस दोनदा येतो गुढीपाडवा एक आणि दिवाळीचा पाडवा एक त्यालासुद्धा महत्त्व आहे आपल्या इथं पाडवा म्हणजे हा साडेतीन मुहूर्तांपैकी आहे त्यादिवशीसुद्धा आपण म हे करतो म्हणजे पाडव्याचा आपण आपल्या विद्येचा पूजन करतो सरस्वतीपूजन करतो आणि नंतर भाऊबीजेचा सण येतो भाऊबीज आपण करतो दिवाळीची तीही बहीण भावाचं जसं रक्षाबंधन आहे त्याप्रमाणेच भाऊबीज असते भावाला ओवाळणं हे करणं हा दिवाळीचा सण आहे हे आपले महाराष्ट्रातील उत्सव आहेत